हां अरे अमर तुझ्या हातातलं काम झालं की जरा ये हां काय अगं अगं जान्हवी थांब सगळेच बसा खरं तर मला तुमच्या सगळ्यांशीच बोलायचं आहे आपण घरात तीन मोबाईल वापरतो आता माझा जो काही प्लॅन आहे तो पाचशे काय सत्तावन्न रुपये टू जी बी आणि असा तो जो प्लॅन आहे हा गेल्या महिन्यात भरला तो मला असं वाटतं ते जरा जास्त होतं आहे कारण आपल्या घरी वायफाय पण आहे आणि आपण तो मोबाईल डाटाचा पण प्लॅन वापरतो तर मला असं वाटतं तो थोडा कमीवाला प्लॅन करूयात असं वाटतं उगाचच पैसे डबल डबल जात आहेत तुम्हाला काय वाटत आहे अगं नाही लागत टू जी बी ठीक आहे पण घरामध्ये पण वायफाय असतं त्यामुळे तेवढं नाही लागत आपण जी बी जास्त करू पण पैसे कमी आणि आऊटगोईंग चं फ्री किंवा असा काही मिळतो आहे का बघा नारे प्लॅन थोडासा कारण मी एक बघितला आहे हा बघ हे बघ हां हां अमर तुझं काय म्हणणं आहे

बरं हां हो चालू शकेल काय वाटतं आहे मग करायचं का तसं म्हणजे ओके अगं काही नाही बाबा असं म्हणत आहेत की एकूण आपले तीन मोबाईल आहेत तीन सेम कंपनीचे आहेत तर असं काही तरी ग्रुपिंगमधे एक डील मिळतं जे सगळे आऊटगोंईंग फ्री एवढा एवढा थ्री जी बी डाटा आणि एवढे पैसे असं ते सगळं जर ग्रुपिंगमधे मिळत असतील हो हो हो ओके बरं करूयात का मग चालेल मग एक काम कर ना रे माझा हा प्लॅन चेंज कसा करायचा आता ते मी बघते आणि म तू आपला सगळाचा ग्रुपिंग जो प्लॅन आत्ता मला तू दाखवलास जान्हवी तू मी असा पण तिघांचा पण करून टाकू म्हणजे मग जरा स्वस्त पडेल अरे काय दोन महिन्याला साडेपाचशे रुपये एवढे नाही रे फार होतं आहे सगळं कोलमडतं मग ते बजेट हो बघ दिसत आहेतच ना प्लॅन त्या आता तर परत काय बघायचं आहे माझे कुठलेच प्लॅन टू जी बीचे त्याच्याखालती येतच नाही आहे नाही नाही मला ते ग्रुपिंग प्लॅनच बरोबर वाटतो आहे तू म्हणतो आहेस तो हां बाराशे रुपयात होऊन जाईल ना तिघांचं हे पाचशे सव्वा पाचशे रुपये मला एकाला लागत आहेत हो हो आणि मं तसंच जान्हवीचं पण नाही ते आपण मग ग्रुपिंग करून टाकू ठीक आहे हो हो हो मग मी हे इथून नाही आता संपेलच महिन्यात आता मी ते होईलच कमी आणि मग तू तो त्याच कंपनीचं असल्यामुळे त्यांना ते होऊन जाईल रिन्यू हो करतानाच तसं करून चालेल ओके मग मी इथे नाही काही रिन्यू करत मग आपला सगळ्याचं तूच करून टाक हो चालेल जान्हवी काय ते समजून घ्या आणि तो डाटा हे कर तुझं पण संपत आलाय प्लॅन तर बघ जरा हां ओके